आपण आपला बाग वाचवण्यासाठी समजा आजूबाजूने जाळी लावून घेऊ शकतो आणि आजूबाजूच्या लोकांना पण समजा आपल्या एकट्याच्याने होत नसेल तर त्यांना आपण आपल्यासोबत ॲड करून किंवा कामाला बोलून आपण आपला बाग वाचवण्यासाठी किंवा सेफ्टी ठेवण्यासाठी समजा जाळी मारणं जसं की जसं की एक माणूस हमेशा त्या बागेला जपण्यासाठी किंवा त्याला पाणी कमी पडू नये कोणताही आपण जे रासायनिक खत वापरतोत आ जेणेकरून की आपण आपला ते बाग वाचू शकतो कोणतेही झाडे त्याच्यात मरू नये या पद्धतीनं समजा आपल्याला सेफ्टी ठेवायची म्हणलं तर कोण्या आपल्या जे खेड्यागावामध्ये राहतात समजा जनावरं वगैरे कुणा ते रोप खाऊ नये या पद्धतीमध्ये समजा आपण त्याची सेफ्टी ठेवण्यासाठी एकतर माणूस ठेऊ शकतो किंवा आजूबाजूने आपल्या बागेला जाळी लावून घेऊ शकतोत आणि एक माणूस एनी टाईम त्या बागेची राहणीमान जपन्यासाठी आपण बागेसाठी एक माणूस ठेवत राहतो कारण की आपला जेणेकरून आपण ज्या बागेमध्ये लावलेले रोप आहे किंवा जे काहीबी हे आहे ते समजा कोण्या ढोराने किंवा कोण्या जनावरानी खाऊ नये आणि छोटे रोप समजा कोणी उपटून नेऊ नये किंवा नास होऊ नये किंवा मरू नये याच्याबद्दल समजा आपण हे करून अशी सेफ्टी ठेऊ शकतो माणूस लावून किंवा जाळी लावून